पुण्यामध्ये मला एका ठिकाणी पिंपरी चिंचवडमध्ये जायचे होते तेव्हा मला एक कॅब बुक करायची होती तेव्हा मी उबेर या कंपनीला फोन केला आणि कॅब बुक केली त्याच्यानंतर त्यांची सातशे दोन नंबरची कॅब येऊन मी त्या कॅबमध्ये बसून पिंपरी चिंचवड मध्ये गेलो आणि तिथे पोहोचल्यानंतर मी कॅबच्या खाली उतरलो आणि तिथून दहा मिनिटानंतर मला कळले की माझी बॅग ही त्या कॅबमध्येच आहे तेव्हा मग मला ती बॅग अतिशय महत्त्वाची होती आणि ती मला हवी होती म्हणून मी उबेर या कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टरला फोन केला आणि त्यांना सांगितले की तुमची जी कॅब आहे सातशे दोन नंबरची त्या कॅबमधे माझी बॅग आहे तरी ती मला मिळण्यासाठी काय करायचे आहे तर तो त्यांनी कॉन्ट्रॅक्टरना सांगितले की तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये येऊन जा तुम्हाला तुमची बॅग जशीच्या तशी मिळेल आणि त्याच्यानंतर मग मी काही काही तासानंतर तर मी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन माझी बॅग वापस घेऊन आलो